हां हॅलो बोला हो हो हो बोला ती राज बेकर्सचा व्यवस्थापक बोलतो आहे बरं बरं बरं छान छान हां आता कसं आहे तुमच्याकडे म्हणजे तुमची मागणी काय आहे त्यानुसार आम्ही सगळ्या सुविधा देऊ शकतो आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत असेल की आपल्याकडं की तुमची माणसं किती येणार आहे हा एक भाग आहे त्यांच्या भोजनाची व्यवस्था आपल्याला करावी लागेल तर ते किती म्हणजे साधारण तुमची ताटं असतील ती सांगायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला डेकोरेशन करावं लागेल हा तिथं जो हॉल आहे त्याच्यामध्ये एका बाजूला त्या हॉलच्यामधलं जे डेकोरेशन आहे ते फार महत्त्वाचं असणार आहे म्हणजे त्या केक लागणे लागेल किंवा मागच्या बाजूला डेकोरेशन लागेल तर तुम्ही तुमची मागणी किती आहे त्याच्यानुसार मला पुरवठा करणं शक्य होईल तर तुमच्याकडे किती माणसं येणार आहेत शंभर आहे बरं बरं म्हणजे एकशे वीस

बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं ठीक आहे पण मग आता तुम्ही म्हणताय ते ठीक आहे पण शाकाहारी भोजनामध्ये सुद्धा तुम्हाला कशा कशाला पसंती द्याल तुम्ही म्हणजे तशी आम्हाला व्यवस्था करता येईल आणि मग त्याचं बजेट आम्ही तुम्हाला सांगू शकतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे मग मला असं वाटतं की तुम्हाला एक मसाले भात आमच्याकडे मिळू शिकेल चपाती त्याच्यानंतर दोन भाज्या त्याच्यानंतर पापड लोणचे त्याच्यानंतर काही कुरडया किंवा काही गोष्टी आम्ही भजी म्हणून देऊया तर साधारणपणे बघा एका ताटाला साधारणपणे एक दोनशे रुपये तरी पडतील बघा त्यामुळे दोनशे रुपये एका ताटाला पडतील कारण जरी शाकाहारी अस्

नाही नाही नाही कसं आहे माहिती आहे का अहो तुम्ही आत्ताची परिस्थिती जर बघितली तर महागाई जास्त वाढलेली आहे सगळ्या मग आमच्या आम्हाला त्या कामगारांचे पगार करावे लागतात आणि दुसरी गोष्ट व्यवस्थापनाचा खर्च मोठ्या प्रमाणात असतो तुम्हाला ते जाणवत नाही आहे परंतु आम्ही तर चांगल्या पद्धतीचं इतरांच्या तुलनेनं अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण देतो आहे तुमची माणसं अक्षरशः आनंदित होतील सर

बरं तर मी विचार करेन तसा नाही असं म्हणणा नाही तुम्हाला फार तरी हे बघा तुम तुम्ही आता एवढं चांगलं आहेत आणि सगळे सज्जन लोक आहे तुम्ही आणि तिथं नक्कीच आमचं पण चांगलं होणार आहे फार तर एक दहा रुपये आम्ही कमी करूया आणिग एकशे नव्वद रुपयाला तर ताट तुम्हाला ते स्वीकारावंच लागेल तर ते तुम्ही तेवढं करा हॉलचं जे भाडं आहे का नाही ते साधारणपणे बघा तुम्हाला आता कसं आहे की आत्ता सध्या सीजनचा भाग आहे त्यामुळे एक साधारणपणे दहा हजार रुपये तरी लागतील हॉलचे भाडे मग तुम्हाला तसं हां हां हां ठीक आहे तुम्ही काय नाही अडचण कधी पण आमचं बरं का हा आमचं राज बेकर जे आहे ना ते उघडंच असतंय तुम्ही कधी पण या रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असतंय तुम्ही समक्ष येऊन बोलला तर मला अधिक व्यवस्थितरित्या सांगता येईल आणि आपण ठरवूया काय अडचण नाही ओके नक्की नक्की नक्की नक्की ओके ठीक